हां हॅलो बोला मॅडम

आमचं आहे अनिकेत व्हिजिटेबल शॉप आम्ही शिवणीला राहतो

कशासाठी लागतं मॅडम तुमच्या घरी कशाचा प्रोग्राम आहे

बरं तुम्हाला किती किती किलो लागते मॅडम

तसे तर पन्नास ते साठ रुपये किलो आहेत मॅडम सध्या पण तुम्ही जर पाच ते सात किलो घेसान तर आम्ही किलोवर दहा रुपये कमी करू शकतो वा वा मिळेल ना एवढं सारे तुम्ही खरेदी करशान तर तुम्हाला काहीतरी आम्ही डिस्काउंट देऊच ना मॅडम माल आम्ही शेतकऱ्याकडून घेतो मॅडम आणि म्हणजे फवारणीचा माल वापरत नाही कारणकी शेतकरी जो तयार करतो शेणखतापासून उत्पादन करतो भाजीपाल्याचं ते तुक् शेतकऱ्याकडून आणतो आणि तो बाजारात विकायला आणतो आमच्या दुकानात पण आम्ही तोच ठेवतो बाजारात पण तोच नेतो दु तुम्हाला जसं परवडेल तसं तुम्ही जर म्हणसान तर आम्ही घरपोच डेलिवरी देऊ नाही तर मग आमच्या घरी येऊ शकता आम्ही दुकानच लावलेलं आहे

ठीक आहे मॅडम चालेल कारण आम्ही विकण्यासाठीच बसलेलो आहे आणखीन नाही बरोबरच आहे पण कसं आम्ही विकण्यासाठीच बसलेलो आहे ना हां आता आम्ही योग्य त्याच दरात देऊ तुम्हाला योग्य त्याच दरात देऊ ना न् बरं धन्यवाद